सुरेश फोटो ग्राफर बोलत आहेत का सर मला फोटो शूट करायचं होतं सर प्री वेडिंग प्री वेडिंग आहे ना त्याबद्दल फोटोशूट करायची होता तर काय चार्जेस असणार त्याचे पर डे आपल्याला अलग अलग लोकेशनमध्ये करायचं आहे तर तुम्ही लोकेशनचे चार्जेस वेगळे घेणार का

तर तुम्ही त्या हिशोबानी आपल्या स्वतःचं अरेजमेंट कराल का आम्हाला तुम्हाला घेऊन जावं लागेल तर मला त्याच्यामध्ये डिजिटल करून पाहिजे होतं तर त्याची कॉपी वगैरे चार्जेस वेगळे घेणार का मला ते प्रोफेशनल टाईपच पाहिजेत ना क्लियारिटी छान आली पाहिजे ती असं रेग्युलरवाली नाही पाहिजे ते आता लोकेशन डिसाईड नाही झालं आहे लोकेशन डिसाईड झालं की मी तुम्हाला फोन करेन मी म्हटलं तुम्ही कधी फ्री आहात मग तसं मला परवाच्या दिवशी करायचं होतं

परवाच्या दिवशीला एक आहे मग दोन दिवसानंतर आहे मला दोन दिवस शूट करायचं आहे वेगळ्या वेगळ्या जागी ते आता बघू ना ते डिसाईड नाही झालं आहे तर तुमचं शॉप कधीपासून ओपन राहते तर मी कधी येऊ शकते तुमच्या शॉपमध्ये व्हिजिट करायला तिथं फोटो मतलब बघ बघायला मी ठीक आहे ना तसं मग मला फोटोज वगैरे छान वाटले तर मग मी आपण बुकिंग करून घेऊ

ठीक आहे सध्या मला प्री वेडिंग शूटच करायचं होतं तर मग तुमच्या शॉपमध्ये मी येते उद्याला ठीक आहे ना सर ओके थँक यू